आमच्या गाईला जेव्हा वासरु झालं त्यावेळेस त्याची त्याच्या जे अंगाला चिकटपणा लागला होता ते स्वच्छ पुसून घेतलं होतं त्यानंतर त्याला गरम पाण्याची अंघोळ घातली होती अंघोळ घातली होती आणि त्यानंतर म्हणजे त्याला वेळेवर दूध देणं चारा देणं हे त्याचं आम्ही नेहमी पाहत असतो त्याला मुंग्या लागणे किंवा विषारी जीव त्याला चावणे म्ह आम्ही सततची काळजी घेत असतो डॉक्टरांच्या सल्ल्यामार्फत आम्ही त्याचा वेळेवर लसीकरण देत असतो आणि शेतामध्ये किंवा घरी असतानासुद्धा इतर जे जनावर आहेत जसे की कुत्रा वाघ बिबट्या कोल्हे यापासून आम्ही त्याचे सतत संरक्षण करत असतो आणि त्याला सतत नेहमी आम्ही फिरायला वगैरे सोडत असतो जेणेकरून त्याचे शरीराचे हालचालपण वेळेवर होत रहावी व तो एक चपळ आणि चांगला हो चांगला सुदृढ व्हावा यासाठी आम्ही त्याला सतत मोकळे सोडत असतो आणि श चारावगैरे हा वेळेवर देत असतो